हॅलो हां सर बोलतो आहे मी मोहिनी कलेक्शनमधूनच बोलतो आहे हां सर अच्छा हां हां अच्छा अच्छा नक्कीच सर नक्कीच आमच्याकडे आम्ही उपलब्ध करून देऊ वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये नऊवारी आणि साडी म्हणजे मी मिडियम रेंजपासून तर एकदम हाय रेंजपर्यंत आमच्याकडे उपलब्ध आहे प्रत्येक पीसेसमध्ये सहा कलर येतात तर तुम्ही त्याचं सिलेक्शन करण्याकरीता येऊन प्रत्यक्षात येऊन बघणी करू शकता हां सर हां अच्छा

नक्कीच सर जर तुमच्याकडे एवढा म्हणजे मोठ्या लॉटमध्ये माल तुमच्याकडे द्यायचा असेल तर आम्ही त्यामध्ये आमच्या सेल्सतर्फे डिस्काउंटही देऊ परंतु ते डिपेंड करेल सर कील तुम्ही कोणत्या रेंजमधल्या वस्तू खरेदी करत आहे किंवा तुमचं सिलेक्शन काय असणार आहे त्यानुसारच आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळवू की तुमचं कारण प्रत्यक्षात बघितल्याशिवाय तुम्हाला आम्ही बजेट सांगू शकत नाही सर तर त्यामुळे तुम्हाला आमच्या शॉपला व्हिजिट द्यावीच लागेल सर हो नक्कीच सर कारण आम्ही फक्त ग्राहक जोडत नाही तर आम्ही जोडतो विश्वासही कारण आमच्याकडे येणारे प्रत्येक ग्राहक हा विश्वासाने आम डोळे बंद करून आमच्या दुकानातील माल घेऊन जातो हो नक्कीच सर आम्ही म्हणजे क्वालिटीसोबत कम्प्रमाइज करत नाही सर कारण ग्राहकाचं समाधानच देव ग्राहक हा आमच्यासाठी देव आहे आणि ग्राहकांचं समाधान हे आमचं समाधान असतो आमचा उद्देश फक्त पैसं कमावणे नसून ग्राहकांचं समाधान कमावणे पण आहे सर तर नक्कीच तुम्ही भेट द्या सर हो सर ठीक आहे सर धन्यवाद